जे प्रत्येक सण आहे गुढीपाडवा दसरा दिवाळी संक्रांत हे ज्या आमच्या परंपरा आहेत परंपरानुसार जे सण आहेत लक्ष्मी ते आम्ही आवर्जून म्हणजे पाळतो आणि क क करतो ते खूप तसा गणपतीत दहा दिवस त्यांचे आणि परत येणाऱ्या लक्ष्मी त्यांचे नैवेद्य जे आहे सोळा भाज्या पोळ्या आणि ते कर दर सणाला आम्ही ते करतोच आणि लग्नात म्हणलं तर आपलं